हॅलो बोला कशीच आठवण झाली कुठली मुवी बघितली तुम्ही हो ट्रेलर बघितलेला मी मस्त होती पण मला काही जमलं नाही तुम्ही ग्रुपवर मॅसेज पण केलेले पण तुम्ही काय रिस्पॉन्ड केला नाही एक एकटं जाऊन बघून आला होय तुम्ही

नाही आजकालचे कसे कामचलाऊ मुवी असतात नाईन्टीज सारखी फिल नाही येत मुवीजला आजकाल हां भूतनाथ का हो त्या भूतनाथ रिटनला तर आपण सोबत गेलेलो फॅमिलीसोबत खूप मस्त मुवी होती ती आत आताची नाही क्वालिटी नाही रे आणि त्यात कंटेट नसतात मुवीमध्ये आता जे तुम्ही जवान पिक्चर बघितला का शाहरुख खानचा त्याच्यात बघा कंटेंट कसला जोरात आहे ॲक्शन वगैरे सीन मस्त आहेत नाही तुमच्या फेवरेट हिरोची मुवी आहे माझा फेवरेट हिरो तुम्हाला माहीत नाही सलमान खान सलमान खान कोणाला घाबरत नसतो तुम्ही तर फक्त त्याच्या मुवी बघायच्या असतात नाईंटीज पासून ते आतापर्यंत पूर्ण गाजवत आहे तुमचे तुमचा शाहरुख खान असो सलमान खान असो दुसरे कोणी कम्प्याटीटरच नाही आहेत त्यांना हिराॅईन दीपिका पादुकोन जवान हो हो त्यांना त्यांना लगेच ॲवार्ड पण भेटला ॲक्टींग स्कील मस्त आहेत त्यांच्या दीपिका पादुकोन असो किवा आलिया भट असो तुम्ही तो रणबीर कपूरचा ए जवानी ए दिवानी पिक्चर बघितलेला का तिथंच आहे का अजून मला तो मुवी खूप आवडतो फ्रेंडशिप वरती आहे सारखी असते जरा हिरो बदला आपल्या रणवीर सिंगचा डॉन थ्रीचा ट्रेलर बघितला का तुम्ही बघा बघा वरूण धवनचा रेल्वे जॉनचा पोस्टर बघा किती मस्त मस्त आहेत तुम्ही एकाच हिरोवर डिपेंड आहे हां ते काही विषय नाही काय आता हो डँक्यू थँक्यू हो ना डंकी तर त्याचा विषयच नाही आत्ताच ना नवीन नाही ती मुवी नको आपण जरा पॅट्रीऑटीक मुवी बघू वीर सावरकर मुवीला जाता का हां मग ते डन करा तुमच्या ओळखीचे आहेत ना तुमच्या पी जी सिटीमध्ये त्यांना करा दोन दोन पिक्चरचे मुवीज बुक करा आणि संध्याकाळी मग आपण जाऊ हो चालतं आहे ना बिनधास्त मग संध्याकाळी फोन करा हो हो चालतं आहे डन हो डन हां हां बाय